नमस्कार मॅडम स्वप्ना मॅडम बोलत आहेत का मी निक्षिपा बोलते आहे मॅडम मॅडम मला तुमचा नंबर साधना मॅडमकडून भेटला त्याने मला सांगितलं तुम्ही करिअर काउन्सिलिंग वगैरे करतात हो मॅडम ॲक्च्युली मी चौदा वर्षाची आहे आणि मला थोडं ॲक्च्युली माझं एक्झामचं टेंशनमुळे ना मला ना ज समजत नाही आहे मी काय करू वरून माझं पे मी आठवीत आहे मॅडम

म्हणजे आठवी झाली आहे आठवीची परीक्षा देऊन माझी रिझल्ट्स आले मॅडम त्याच्यामध्ये पण कमी मार्क पडले आहेत मला आणि आता नववीत जेव्हा गेलेली तेव्हा मित्रमैत्रिणी वगैरे ते सगळे चिडवाचिडवी करतात मग ते ल म्हणून मला त्यांच्यासोबत राहायला पण जमत नाही आहे आणि मग टीचर प्रश्न उत्तर जर करणार त्याच्यामध्ये पण मला बोलता येत नाही आहे मला समजत नाही मी काय करू घरी येऊन सांगितलं तर घरी पण वडील वगैरे ओरडत आहेत मला जमत नाही आहे ना मला बोलता जमतं आहे ना मला समजतं आहे काय आणि काय करू कोणाला काय बोलू समजत नाही मित्रमैत्रिणी पण त्यांना पण सांगितलं तर ते लोक पण काय बोलत आहेत त्याच्यावरती पण मला अजून प्रॉब्लेम्स येत आहेत मॅम साधना मॅडमने आमची लायब्ररीयन आहे मॅम मी आनंदगरला राहते जुहूला मॅडम नाही मॅडम आई पप्पाना नाही आणू शकत मी कारण ते लोक तसे पण समजत नाही मॅडम आणि मी त्यांना काय पण बोलले तर ते लोक म्हणणार कशाला पाहिजे डॉक्टर काउन्सिलिंग वगैरे तर साधना मॅडम म्हणाल्या तू एकदा जाऊन त्यांच्याशी भेट दिली तर ते तुला बोलतील गाईड करतील म्हणून मी ला लास्ट पर्याय तुमच्याकडे आली हो मॅडम पण मी माझ्या आईपप्पांना नाही आणणार चालेल का माझी दिदी असेल मी तिला आणू शकते पाहिजे तर

हो मॅडम एक मिंटं थांबावं बोला मॅडम

अच्छा मॅडम ठीक आहे मॅम किती टायमपर्यंत येऊ हो मॅडम सकाळी माझी शाळे माझी शाळा असते ना मग मी संध्याकाळपर्यंत येईल ताईला घेऊन कधी यायचं आहे मॅडम बरं मॅडम चालते थँक यू मॅडम